बागकाम हा कमाईचा उत्तम स्रोत तर होऊ शकतो कारण नर्सऱ्या वगैरे ज्या रोप तयार करून नर्सरी मधून त तयार करतात सगळे बी लावून रोग तयार करायचं गुलाब सीसम वगैरे गुलाबाची शेवंती झेंडू मोगरा जाईजुई खूप रोप आहेत त्यामध्ये चमेली वेगवेगळे गुलाबाचे प्रकार सगळे त्या कॅरीबॅगमध्ये रोप तयार करायची अगोदर माती वगैरे खत टाकून ते तेला तयार करायचे विकायचे त्यात उत्पन्न होऊ शकतं त्यामध्ये आहे आमच्या ओळखीतले आहेत एक नर्सरी तयार झाली याच्यामधूनच थोडं थोडं ल याच्या करत होते अगोदर बा लावायची आवड होती तसेच बी आ आणून लावायला सुरवात केलं आणि मग त्यापासून त्यानी नर्सरीच तयार केली मग तसे रोप तयार करायचे ते त्यामधून त्यांना चांगलं उत्पन्नाचं साधन होऊन गेल त्यांचा त्यावर खूप छान उदरनिर्वाह होतय स व्ह्यायला लागला ते उत्पन्न साधन म्हणुन स्वीकारायला खूपच छान आहे